पाच लाख पन्नास हजार तीनशे वीस दोन लाख दोन हजार दोनशे पंधरा एक लाख पंधरा हजार तीनशे वीस दोनशे पाचशे